हॅलो नीरज गॅस एज एस एजन्सी का मी चार पाच दिवसापूर्वीच तुमच्याकडे गॅस बुकिंग केलेलं होतं मला बाहेरगावी जायचं आहे तर अजून तुमचं गॅस काही आमच्या घरी प घरापर्यंत पोहोचलेलं नाही तर लवकरात लवकर तुम्ही जर गॅस पाठवला तर म्हणजे मला गावाला जाण्याची अडचण येणार नाही आणि माझा आरक्षण स संदर्भ क्रमांक आहे चार पाच सहा सात आणि आधार कार्ड नंबर आहे एक दोन तीन चार तर लवकरात लवकर तुम्ही जर मला हे पाठवलं तर बरं राहील